हॅलो विजिटेबल मार्केटमधून बोलता आहेत ना अच्छा बरं माझ्याकडे की नाही लग्न आहे तर लग्नासाठी मला जास्त अमाऊंटमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये मला भाजीचं पाहिजे आहे तर तुमच्याकडे मला अवेलेबल होऊ शकणार का अच्छा मला वांगे जे आहे वीस किलो पाहिजे आहेत टमाटर जे आहेत टमाटर पाहिजे आहे दहा किलो आलू जे आहे आलू मला पाहिजे पंधरा किलो पाहिजे आहे आणि हे जे आहे आपली बीन्स बीन्स पाहिजे आहे पाच किलो शिमला मिरची पाहिजे पाच किलो हां आणि तुमच्याकडेच आलं लसूण जे आहे हे एक एक किलो पाहिजे आहे हां तर ह्या सर्वांची किती किंमत होणार अच्छा तर ही जी आहे डिलेवरी तुम्ही मला घरपोच देऊ शकता की तुमच्याकडे यावं लागेल मला अच्छा ठीक आहे तर तुम्ही मग मला माझ्या घरी पोहचवून द्याल माझं पत्ता जो आहे तो आहे दर्डानगर यवतमाळ तर या ठिकाणी तुम्ही मला त्याची डिलेवरी देऊन द्याल ठीक आहे आणि हो हो हो हो हे मला उद्याला पाहिजे आहे आणि याचा जो पेमेंट आहे तो पेमेंट मी तुम्हाला कॅश दिला तर चालेल ना हां हां ठीक आहे चालेल तर मग ही डिलेवरी तुम्ही मला उद्याला दुपारी बारा वाजेपर्यंत पोहचवून द्या कारण की लग्न कार्यक्रम जो आहे तो संध्याकाळचा आहे तर उद्या दुपारी बारापर्यंत यायला पाहिजे भाजीचं हां ठीक आहे चालेल चालेल थँक्यू